हो माझ्याकडे आरोग्य विमा आहे हा विमा मी माझ्या कुटुंबासाठी घेतलेला आहे काही वर्षापूर्वी एक अचानक आजारपणाच्या वेळी माझ्या कुटुंबातील सदस्यासाठी याचा वापर केला होता उपचारांचा खर्च भरून निघाला आणि आर्थिक ताण जाणवला नाही आरोग्य विमा हा अनपेक्षित वैद्यकीय खर्चासाठी खूप खूप आवश्यक ठरतो त्यामुळे तो असणे खूप आवश्यक